महाराष्ट्र राज्यामध्ये पवनार गाव आहे इथे विनोबा बावे यांचं आश्रम आहे ते खूप छान आहे त्याच्याच बाजूला नदी पण आहे ती पण छान अशी वाहणारी छान स्वच्छ पाणी छान सुंदर असं आहे तिथे मी माझ्या मिस्टरांसोबत पण गेली आहे मुलांसोबत पण गेली आहे काहीजण फिरायला पण जातात खूप जणं एन्जॉय करतात छान कॉलेज लाईफची मुलं बाया पण जातात फिरायला सगळेजण फिरण्यासाठी जात आहे छान आहे सुंदर असं पवनार हे गाव खूप छान आहे आणि छान असं गाव आहे सुंदर त्या फिरायला पण जातात नंतर मग साईडला बसण्यासाठी ठिकाण पण आहे सुंदर असं झाडे आहे तिथे छान भोवती छान तिथे बसावसंच वाटते असं घरी निघण्याचा विचार नाही करू शकता एवढं छान असं सुंदर ते नदीच्या काठी काठावर असलेलं आश्रम खूप छान त्याच्यानंतर वाहणारं पाणी झुळ झुळझुळ असं वाहणारं पाणी नंतर मग साईडलाच जाणाऱ्या गाड्या रोड तो पण खूप छान आहे गाव साईडलाच मग बाच त्याच बाजूला असणारं मंदिर सुद्धा खूप छान आहे